उस्मानाबाद शहरामध्ये घाऊक किरकोळ अशा प्रकारचे बाजारपेठ आहेच घाऊकमध्ये मोठे मोठे किराणा दुकान आहेच तशीच नेहरू चौकामध्ये काही मोठे दुकानं आहेत तशीच भाजीपाल्या ची सुद्धा क आठवडी बा बाजार भरतात त्याच्यामुळे त्यामध्ये नेहरू चौक च्या खालील जो भाग आहे तो दररोज तिथं असतो किरकोळ भाजपाला आणि सप्ताहातील एक दिवस य यमाई बाजार या न नावानं ओळखले जाणारा बाजार आहे तिथे मो मोठ्या प्रमाणात भाज्या उपलब्ध होतात याबद याच्या भाजीपाल्याची किमती ज्या प्रत्यक्षात आहेच त्या योग्य आहेच योग्य भावात आपल्याला बाजारात मिळू शकतात त्या घा घाऊक बाजारात तर ते मग ऑनलाईन खरेदीबद्दलचं असं म्हणणं आहे की म्हणजे न तरुण पिढ्याची ऑनलाईन खरेदी करू शकते त्याच्याबद्दल मी एवढा माहितगार नाही आहे त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही पण असं ऐकलं आहे की ऑनलाईन खरेदीमध्ये स्वस्त दरात वस्तू मिळू शकतात एवढेच माहिती आहे मला